हॅलो बी एस एन एलवाले बोलत आहे का अच्छा आम्हाला एक मी अमरावतीवरून इकडे वर्धेला नुकतच शिफ्ट झालेलो आहे आणि इथे आम्ही खादी ग्रामउद्योग प्रचार प्रसार वर्धा जिल्हा स्वदेशी तीर्थ अभियान राजीव दीक्षितांचं आपलं वर्धेतलं जे आंदोलन होतं स्वदेशी अपनाव देश बचाव त्याचं काम करण्यासाठी अमरावतीवरून वर्धेला आलेलो आहे आणि मला इथे एक लँडलाईन जोडणी ज्याला आपण बी एस एन एलचा जुना साधा टेलिफोन असं म्हणतो त्यासाठी कनेक्शन पाहिजे तर कृपया हॅलो मला त्या कनेक्शनसाठी काय काय कागदपत्र पाहिजे हे तुम्ही जरा सांगाल का अच्छा काय पाहिजे आधार कार्ड अच्छा इलेक्ट्रिक बिल जिथे शिफ्ट झालो तिथलं रेंट ॲग्रीमेंट अच्छा अच्छा ठीक आहे हे दोन चार कागद घेऊन मी तुमच्याकडे आणि एक अर्ज लागेल ठीक आहे ठीक आहे एक अर्ज पण घेऊन येईल हे चार कागद घेऊन मी तुमच्या कार्यालयात येतो कृपया मला साध्या टेलिफोनची जोडणी लँडलाईनची द्यावी आणि याचं काय बिला बिलासंबंधी माहिती द्यावी त्याचं बिल किती महिन्यात आम्हाला कसं भरावं लागेल आणि त्याचा कॉलरेट किती आहे ते सेवा कशी आहे त्याची म्हणजे ते अधूनमधून नेटवर्क तर त्याचं गायब होत नाही ना बऱ्याच वेळा नेटवर्क जातं आपल्या मोबाईलसारखं तर होत नाही तर ते थोडं काय सेवा आहे आपण खंडित झाली तर आणखी त्याच्यामध्ये काय कशी से सेवा देऊ शकतो याबद्दल कृपया तुम्ही मला माहिती द्या आणि काय कागदपत्रं लागते ते व्यवस्थित एक वेळा पुन्हा सांगा मी ते लिहून घेतो आणि तुमच्याकडे ते सुपूर्द करतो कृपया मला लवकरात लवकर या चार आठ दिवसात एक मोबाईल कनेक एक साधं दूरध्वनीचं कनेक्शन आपण द्यावं ही आपल्याला माझी विनंती आहे